हॅलो

हां कशी मी मस्त तू कशी आहेस हां अगं रुटीन वर्क पण आहेत आणि पुस्तकं मोबाईल ब मुलांच्या परीक्षा याच्यातच मी बिझी होते गं

हां पुस्तकं पण वाचते पुस्तकं जरा मला प्रत्यक्षात वाचलेलं आवडतं आहे गं कारण मोबाईलवर एवढं आपण डीपली वाचू पण नाही शकत आणि ते काय लक्षात पण राहत नाही म्हणून मला प्रत्यक्ष पुस्तकचं आवडतं वाचायला वेगळं होय होय खरंच गं खूप समाधान प्रत्यक्ष वाचण्यातच म्हणजे पुस्तक वाचण्यातच आहे असं मला वाटत आहे कर हां हां आपल्या वेळेनुसार आपल्या वेळेनुसार पण वाचू शकतो आणि आपल्याला एकटेपणा पण जाणवत नाही बघ जसं आपण मित्रच आपल्याबरोबर आहे आता घरात एकटे आहे आपण कोणीच नाही आहे सोबत पण पुस्तकांमुळे ना हा एकाकीपणा सुद्धा आता मला वाटत आहे सगळ्यांनी पुस्तकं थोडा वेळ तरी वाचली ना तर खूप फरक पडेल अरे वा

होय होय

हो

हो मला पण असं वाटतं की मोबाईलच्या वापरामुळं ना आपले डोळेही खराब होतात डोळ्यांवर ताण येतो पण पुस्तकाच्या ज्या प्रत्यक्ष वापरामुळे ना हा काहीच प्रॉब्लेम येत नाही मुलांनी पण आता हल्ली मोबाईल वापरतात पण मला ते फारसं नाही आवडत कारण कारण ते लक्षात लक्षातच राहणं आणि कॉन्सन्ट्रेशनचा जो पुस्तकं वाचण्यात प्रत्यक्षात जो त्यांना उपयोग होतो ना पुढच्या त्यांच्या आयुष्यात तो मोबाईलमुळे नाही होत असं मला वाटत आहे हा ना हां हां हां हां हो हो चालेल चालेल तसं करू शकतो आपण मी मी येईन मला आवडेल आवडेल आवडेल नक्की कधीपासून करूया कधीपासून सुरुवात करूया

हो हो हो पुस्तकं कसं आपण देवभेव करू शकतो मस्त गं किती आयडिया चांगली आहे तुमची चालेल मी येईन नक्की नक्की नक्की चालेल ओके ओके हां हां नक्की नक्की कळवेन तुला चालेल चालेल चालेल ओके अच्छा